मला जरीकाठाच्या आणि सिल्कच्या साड्या खूप आवडतात आणि त्या जरीकाठाच्या ज्या साड्या असतात त्या आपण कितीही वर्ष वापरल्या किंवा कितीही वेळा घातल्या तर त्या ओल्ड किंवा जुन्या दिसत नाही त्या सुंदरच दिसतात आणि त्याच्यावर केलेलं वेगवेगळं गेटअप किंवा वेगवेगळी ज्वेलरी आपण जी घालतो त्याच्यामुळं त्या सारी साडीचं जे सौंदर्य आहे ते आपल्यावर अजून खुलून दिसतं म्हणून मला जरीकाठाच्या आणि ज्या सिल्कमध्ये साड्या असतात पैठणीसारख्या त्या साड्या मला खूप आवडतात